सुरवातीला जेव्हा काम करायला लागलो त्यावेळेस आपले मोबाइल वगैरे काहीच नव्हते जे सर्व काही कम्युनिकेशन व्हायचे ते आपल्या टेलिफोनने व्हायचे वायरवाल्या त्यानंतर हळूहळू पेजर आलं तर पेजरवर काही दिवस काम चाललं पेजर नंतर मोबाइल आले म मोबाइलनंतर आता लॅपटॉप आला आहे लॅपटॉपवरच सर्वजणं काम करतात तर एकतर सुरवातीला आपण ज्या काही फाइली वगैरे बनवायचो ते सर्व हाताने लिहया सगळे जे डॉक्युमेंट्स वगैरे होते मोस्टली पेपर वर्कचं काम होतं आता सर्व लॅपटॉपवर चालतं लॅपटॉपवर पण मला काही गोष्टी थोड्या शिकाव्या लागल्या कारण सर्वच काम लॅपटॉपवर होत असल्यामुळे जसं एक्सेल झालं पॉवर पॉइंट झालं आणि एक्सेलमध्ये पण वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत पी ओ टेबल बनवणं वगैरे तर ते व्ही लुकअप आहे तर त्या सर्व गोष्टी शिकाव्या लागल्या तर असं हे जे तंत्रज्ञानामध्ये जे बदल होत गेले त्यामुळे माझ्या जीवनामध्ये अशा थोडं फार बदल आला पण तो माझ्या हिशोबाने चांगलाच आहे कारण प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे माणसाने आणि ते जे आलं आहे ते सध्या जे लॅपटॉप किंवा आपण कम्प्युटर वापरतो त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि सर्व गोष्टी सुरक्षित राहतात जे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते शोधू शकतो आणि बघू शकतो वाचू शकतो कुणालाही शेअर करू शकतो तत्काळ कारण आधी फॅक्स वगैरे करायला लागायचे ते फॅक्स कधी भेटणार ते फॅक्ससाठी उभं रहा ते त्याला वेळ पण लागत होता ते आता आताच्या कंडिशनमधे मेल टाइप केला एक क्लिक केलं तर डायरेक्ट समोरच्याला लगेच मिळून जातो त्यामुळे हे बदल माझ्यासाठी तरी चांगलेच आहेत धन्यवाद